हॅलो

हां कॅब आमचे ट्रॅव्हलस ट्रॅव्हलस देतात कॅब तुम्हाला सोबत ड्रायव्हर लागणार की तुमचं स्वतःचं आहे अच्छा सहा ज सहा जणं आहात आणि तुम्हाला दोन दिवसाचं टूर करायची आहे रत्नागिरी टू महाबळेश्वर हां मग तर तुम्हाला सात सीटर कार लागेल त्याचे का आणि ड्रायवरचे चार्जेस वेगळे असणार आमचं एक दिवसाचं दहा हजार आहे दोन दिवसाचे पकडले तर वीस हजार होणार आणि त्याच्यात कॅब ड्रायव्हरचं हे रेसि म्हणजे हॉटेलचं खाण्याचं आणि बाकी सगळं चार्जेस पकडलेले असतात म्हणजे आणि तुमच्यास मॅम त्यात कॅब कॅब ड्रायव्हरचं पण तर हे आहे तुम्ही कमी केलं तर मग त्याला स्वतःच्या ह्याच्यातून घालावं लागणार हे कंपनी कंपनीमधून म्हणजे तुमच्याकडून ते त्याला भेटणार ना म्हणून ते कमी करणं मुश्किल आहे तुम्ही बघा मॅनेज होतं का मॅम आता तुम्ही एवढा मोठ्या डिस्टन्सला आम्ही तर बाकी ह्याच्यापेक्षा कमीच बोलतो आहे बाकी इकडे पंचवीस हजार घेतात आम्ही तरी वीस हजार सांगितलं आहे त्यात पण तुम्ही आम्हाला कमी करायला सांगता तर आमचे कॅब ड्रायवर काय कॅब ड्रायव्हर सोडून जातील दुसऱ्या कंपनीला तुम तुम्हाला कधी जायचं आहे तारीख काय आहे पंचवीस तारखेला जायचं आहे आणि तुम्ही आता कुठे राहत आहेत म्हणजे ड्रायवर तिथे येऊ शकतो रत्नागिरीत रत्नागिरीत कुठे शिरगाव मग तुम्ही तुम्हाला क किती वाजता निघायचं आहे मग त्याच्या तशा टायमाला आम्ही आमचा ड्रायव्हर डिप्लॉय करू शकतो सकाळी तू ते त्याच्याआधी तुमचे म्हणजे तुमचं फायनान्शली केवढा तुम्ही हे बोलत आहेत म्हणजे फीज कसं बोलत आहेत तुम्ही सतरा मॅम खूप कमी आहे तुम्हाला एक अठरा एकोणीस करू शकतो काय अठरा एकोणीसच्या खाली गेलं तर खूपच कमी होईल अठरा हजार फायनल हां ठीक आहे मग अठरा हजारला करू तसं नाही ड्रायव्हरचं खर्च कंपनी देते तुमचे पैसे असतात पण अजून कमी केलं तर मग ड्रायव्हरला त्रास प्रॉब्लेम होणार म्हणून तुमचे तर अठरा हजार फीज असणार कारचं इन्श्युरन्स पण त्यात पकडलेला कारचं इन्श्युरन्स वेगळा घेतलेला असतो ते अठरा हजार ते हे असतं तुम्ही कंपनीला येऊन भेटा मी तुम्हाला सगळं सां सां कं सगळं सांगते की तुम्हाला किती द्यायचे इन्श्युरन्स कसं आहे आणि ड्रायव्हरला पण तुम्ही भेटाल तिकडे आणि गा गाडी तुम्हाला मी तिकडे तेव्हाच दाखवीन चालेल काय हो हो हो हो हो आमचे ड्रायवर हां चांगले चालवतात गेले आहे खूप हे केले घाटातून जातात खूप लोकं जातात ना महाबळेश्वर हॉले सीजन आला आहे असं काय आहे नाही

हां ठीक आहे चालेल थँक्यू